प्रत्येक झाडांना किंवा रोपांना वेगवेगळ्या प्रकारने पाणी लागतं पाणी आणि सूर्यप्रकाश हे दोन्ही खूप आवश्यक आहे पण कधी कधी आपण पाणी घालायचं विसरलो तर ते झाडे कोमजून जातात पण लगेच त्यांना जर पाणी दिलं तर ते एकदम टवटवीत होतात पण कधीकधी झाडांना अती पाणी झालं तर ते बा सडून जातात त्याची फुलं पानं एकदम सडकी होऊन जातात त्यामुळे पाणी अती पण नको आणि कमी पण नको असे करायला हवे आपण तुळशीलासुद्दा पाणी घ प्रमाणात घातलं पाहिजे नाहीतर ती सडून जाते तुळस किंवा कुठले म्हनं झाड आहे तर काही झाडांना कमी पाणी लागतं काही झाडांना जास्त पाणी लागतं पण ते कोणाला रोज पाणी टाकावं लागतं काही झाडांना रोज लागतं काही झाडांना रोज लागत नाही तर ते लक्ष ठेऊन सुकल्यावर लगेच पाणी घातलं पाहिजे